आपण नि निरोगी राहण्याचे आणि स्वतःची काळजी घेण्याचे प्रगती तंत्रज्ञानमुळे कोणते बदल आहेत कारण की जर आपण ही जी बदल आहेत की आपण आपल्या लॅपटॉपमध्ये लॅपटॉप पी कम्प्युटर झालं ह्याच्यामध्ये जर आपण अँटिव्हायरस वगैरे जर इंस्टॉल करून घेतला तर त्यांनी आपला डेटा वगैरे करप्ट होणार नाही नाही कुठे तो डेटा एजिली जाऊ शकतो नाही आपण अँटिव्हायरसचा फायदा हा असणार की जर आपण पेन ड्राईव्ह वगैरे टाकला तर पेन ड्राईव्हचा जो पेन ड्राईव्ह जा जास्त जागी लागला असेल तर त्यातलं वायरस वगैरे आपल्या लॅपटॉपमध्ये पी सीमध्ये जाणार नाही तर ते एक फायदा असतो आणि ते त्याच्याने आपल्याला एक फायदा होणार की डेटाही कॉपी राहतो आणि थर्ड पार्टी आणि थर्ड पार्टी वेबसाईटस वरती आपण जावं नाही म्हणजे जर गेलो तर आपले डेटा लिक होऊ शकतो कारण की थर्ड पार्टी ॲप वेबसाइटवरून थर्ड पार्टी वेबसाईटवरून आपले आपले पर्सनल डेटाज वगैरे त्यांच्याकडे जातात पर्सनल डेटा त्यांच्याकडे जातात परत परत परत आपण जर थर्ड पार्टी ॲप वगैरे आपण इंस्टॉल केला तर इन्स्टॉल केल्याच्या नंतर जो आपला पर्सनल डेटा असेल तोही आपल्यापासून डीटॅच होऊन जातो कारण की का कारण की कारण की आपला बँकचे बँकचे डिटेल्स आहेत ते सर्व त्यांच्यापर्यंत पोहोचतात एजिली त्यामुळे आपण आपल्या पस लॅपटॉप वगैरे सेफ राहावा त्यामुळे आपण अँटीव्हायरस वगैरे टाकतो आणि आपला डेटा चांगला राहावा म्हणून आपण कुठेही टाकू नये कृपया करून